सकाळपासून विचार करायचा तर रात्री सकाळपास सकाळी उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत आपल्याला अनेक गोष्टींच्यासाठी पाण्याची गरज लागते मुळात स्वच्छतेसाठी सगळीचकडे आपण पाणी वापरतो स्वयपाकामध्ये पाणी वापरतो अगदी उठल्यापासून विचार केला तर तोंड धुणं मलमूत्र विसर्जन आंघोळ या गोष्टी अगदी स अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत की ज्या जश पाण्याशिवाय होऊ शकत नाहीत त्यानंतर भांडी घासणं कपडे धुणं घराची स्वच्छता करणं यासाठी आपल्याला पाणी लागतं स्वयपाकात आपल्याला भरपूर पाण्याचा वापर करावा लागतो तसंच बाग असेल गार्डन असेल आपल्या घरा शेजारी तर त्याच्यामधे झाडांना पाणी देणं ह्यासाठी आपल्याला पाणी लागतं तसंच विचार केला तर थोडंसं काही वेळेला उन्हाळा जेव्हा असतो त्या वेळेला उन्हाळ्यामध्ये कू वॉटर कूलर्स असतात तर त्यामध्ये पाणी भरून ठेवायला लागतं शिवाय आपल्याकडे जर काही प्राणी असतील पाळीव प्राणी असतील तर त्यांना स्वच्छ करण्यासाठी आणि पॅ पिण्यासाठी असं दोन्हीसाठी आपल्याला पाण्याची गरज असते आपल्याकडे वाहनं असतात तं ती धुण्यासाठी आपल्याला पाणी लागतं अंगण बऱ्याच वेळेला घाण झालेलं असतं ते धुवून काढण्यासाठी आपल्याला पाणी लागतं शिवाय काही वेळेला घरामध्ये पाणी भरून आपल्याला ठेवलं तर त्याने एक थोडासा थंडावा मिळतो काही घरा गावांमध्ये आपल्याकडे प्रचंड उन्हाळा असतो आणि त्या वेळेला असा पाण्याचा वापर आपल्याला करायला लागतो तर पाणी ही अत्यावश्यक गोष्ट आहे आणि सकाळपासनं संध्याकाळपर्यंत अनेक गोष्टींसाठी आपल्याला पाणी लागतं